पीक जर लहान असेल आणि हवामानामुळे ते नष्ट झाले तर अशा वेळेस आपण डबल पेरणी करू शकतो परंतु पीक जर मोठे आणि त्याला आलेला माल हा जर नष्ट झाला तर यामधून पर्याय म्हणजे सरकारने दिलेली कर्जमाफी आणि यामधून खूप प्रेरणा मिळते